गेल्या काही दशकांम दशकांमध्ये भारतामध्ये वेगवेगळे नवीन नोकऱ्या आणि पदं निर्माण झालेलेत त्यामध्ये आय टी फील्ड तर सगळ्यात पुढे आहेच आहे त्याच्या व्यतिरिक्त मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा भारत आता म चांगली भरारी घेत आहे त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग फील्डमधे सुद्धा प्रोडक्शन परचेस इंजिनिअर या सगळ्या फील्डमध्ये चांगल्या नोकऱ्या उपलब्ध आहेत तसंच सर्विस फील्डमध्ये सुुद्धा अगदी डॉक्टर शिक्षक यापासून ते हायर लेव्हल सायंटिस्ट वगैरे इथपर्यंत सगळीच पदं भारतामध्ये निर्माण झालेत कारण भारत आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी सगळ्याच प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आणि सर्विस इंडस्ट्रीमध्ये सगळ्याच प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि तरुणवर्ग या सगळ्या नोकऱ्या मिळवण्यासाठी चांगलं शिक्षणही घेत आहे त्याचबरोबर तरुणवर्ग त्यांना आयुष्यामध्ये काय काय एक्सप्लोअर करायचं आहे ह्याच गोष्टी या गोष्टीवरती फोकस करताना पैसे कमवून त्यांना त्यांचं आयुष्य अजून चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल आयुष्यामधे स्थैर्य कसं निर्माण करता येईल शांतता आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनसुद्धा आपल्याला आपलं आयुष्य कसं समृद्ध बनवता येईल यासाठीही आजकालचा तरुणवर्ग चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या घरातले सिनियर आहेत ते नक्कीच चांगल्या पद्धतीने मदत करत आहेत या सगळ्यामधून नक्कीच भारत आत्मनिर्भर लवकरच बनेल अशी आशा आपण करूयात